मला गाणी खूप आवडतात आणि गाणी ऐकायला पण खूप आवडतं सकाळी जेव्हा उठतो मी तेव्हा गाणी लावतो आणि गाणी ऐकल्यावर एक म्हणजे एक चांगला दिवस जातो मी असं मानतो कारण की मी गाणी ऐकतो तेव्हा माझं म्हणजे मूड खूप फ्रेश राहतो आणि मला चांग म्हणजे एकदम फ्रेश आणि एकदम ताजं फील होतं त्याने आणि माझे असे कैक खूपच चांगले मोठे मोठे गायक आहेत तर ते मला आवडतात सोनू निगम झाला वापस अर्जित सिंग झाला हे सगळे गा गायक मला आवडतात आणि मराठी गायकांमध्ये आदर्श शिंदे झाला हे सगळे गायक मला खूप आवडतात